आम्ही एकेठिकाणी फिरायला म्हणून गेलो होतो गार्डनला राणीच्या बागेमध्ये तर तिथे पक्षी प्राणी सगळे भरपूर बरेच होते पण पक्ष्यांच्या इथे गेले बघायला तर तिथे एक मोठा शहामृग म्हणून पक्षी होता तर तो असा आकर्षि दिसायला लागला ना की असं वाटतं की त्याला बघतच बसावं आणि तो मग असं चालताना हे असं ह्याचं आणि धावायला लागला कसा पुढे जोरात असा धावायचा ना की लोकं बघतच बसायची आणि ते बघता का चालताना जाम हसायला काही काही लहान लहान मुलं पण कशी ओरडायची आई तो बघ कसा धावतो आणि ते कलर पण बिलर छान वाटायचा ना त्या प दुसऱ्या पक्ष्यांकडे ते दुसरे पक्षी आणि हे ते धावायला गेले की ते उडतात आणि हळूहळू चालू चालतात छोटे ते छोटे छोटे पक्षी पण तर त्यांच्या म्हो मोठ्या मोठ्या फा ह्यांच्या पुढे तो धावायला लागला त्यामुळे तो पक्षी मला एवढा आवडला ना की असं वाटते ते बघतच बसावं तिथून उठायचंच नाही कोई